येस येस गोल्डन शेयेन अप्लायन्सेस बोला

हो हो नक्की देऊ ना सर सर तुम्ही मोस्टली काही ब्रँड बघितले आहेत का याच्याआधी जसे की वॉशिंग मशीनसाठी एल जी वॉशिंग मशीन किंवा सॅमसंग वॉशिंग मशीन किंवा व्हरफुल वॉशिंग मशीन नाही नक्कीच नक्कीच मी तुम्हाला सांगतो बघा कसं आहे सर आता लॅटेस्ट म्हणजे जास्त करून आजच्या तारखेमध्ये जी डिमांड आहे वॉशिंग मशीनची ती यल जी वॉशिंग मशीनची आहे एल जी वॉशिंग मशीन त्याच्यामध्ये पण तुम्हाला लोडिंग पंधरा के जीपर्यंत असे वॉशर ड्रायर त्याच्यामध्ये तुम्हाला इनक्लुड येतं फुल्ली ॲटोमॅटीक फ्रंट लोडींग आहे सर ही हिची प्राईस तुम्हाला जाते जर घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर बरंच महाग जाते लॅटेस्ट आहे टेक्नोलॉजी दोन लाख वीस हजार पर युनिट ठीक आहे पण आपण तुमच्या तुम्ही आपल्याकडे आता सर्वच गोष्टी काय घेणार आहे त्याच्यामध्ये मी काही ना काही तुम्हाला नक्कीच डिस्काऊंट करून देईन त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल काळजी करू नका त्याच्या व्यतिरिक्त होम अप्लायन्सेसमध्ये जर तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी पा जसं की फ्रिज तर आपण सर सॅमसंगचं जर फ्रिज बघताय सॅमसंगमध्ये पण होम चांगलं चांगले चांगले फ्रिज आहे मोस्टली कसे सर आता ना लोकांना फस्टहँड फ्रिज म्हणून हा फ्रिज खूप आवडतो त्याच्यामध्ये एक फायदा असतो की डबल डोअर फ्रिज आहे हा साईड डोअर बोलतात ज्याला ते राईट साईडचा जो कॉर्नर सा पार्ट असतो तिथे तुम्ही तुमचे विजीटेबल्स फ्रूट्स वगैरे सगळं काय ठेऊ शकता आणि लेफ्ट साईडचा जो आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण जे फ्रोजन आयटम जे आहे तुमचे जसे की ब्रे नॉनवेज आयटम किंवा मग आईस वगैरे किंवा मग चीझ क्यूब वगैरे हे सगळे आयटम तुम्ही ठेवू शकता हे मोस्टली तुम्हाला सर फ्रिज जातो ऐंशी हजाराच्या याच्यात पण मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्काऊंट करून नक्कीच तुमची मदत करेन मी हो हो चालेल ना सर सिंगल डोअर शाल सिंगल डोअर म्हणजे साईड डोअर नाही ना

हो चालेल सिंगल डोअरमध्ये फ्रिज आहेत आपल्याकडे सर बऱ्याच प्रकारे जसे की मी सांगू शकतो तुम्हाला एल जी आहे सॅमसंग आहे हायर आहे त्याच्यानंतर लॉएड आहे तर ह्याच्यापैकी जी लॅटेस्ट टेक्नोलॉजी आहे एल जी आहे जी की तुम्हाला सिंगल डोअरमध्ये याच्यामध्ये इनबिल इन्व्हटर मग येतो इनबिल इन्व्हटर म्हणजे जर कधी कधी आपल्या इकडे लाईटचा इश्यू जर आला तर डायरेक्टली लोड कॉम्प्रेसरवर वगैरे येत नाही आणि तो इन्वर्टर असल्यामुळे तो तेवढा सेव करतो एनर्जी आपली जी काय लाईटचा इफेक्ट आहे आणि तिथे तो लोड येऊ देत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ॲटोमॅटीक मोड याचा ॲटोमॅटीक मोडमध्ये जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला एकतर फ्रोजन करू शकता किंवा फक्त नॉर्मल फ्रिज म्हणून वापरू शकता हा ऑटो पॉवर आहे ना सर पॉवर जनरेटर पण आहे इन्व्हटरमध्ये हा इन्व्हटर पण आहे आणि याची प्राईज जास्त नाही सर सोळा हजार दोनशे रुपये आहे हो हो फ्रिजमध्ये हा हा त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी जर नॉर्मली तुम्हाला मग होम अप्लायन्समध्ये फॅन वगैरे जर हवं असेल तर फॅनमध्ये पण आपल्याकडे ऑटोमेटेड सर ऑटोबास वगैरेचे फॅन आलेले आहेत भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला साडेतीन हजारपासून सुरुवात आहे रिमोट दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला एल ई डी लाईट पण असतील ब्ल्यूटूथ पण असेल

सर मी तुम्हाला टोटल जे काही घरातले ए सी फ्रिज त्याच्यानंतर वॉशिंग मशीन टी टी व्ही आणि फॅनस् त्याच्यानंतर तुम्हाला गिझर वगैरे लागत असल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला वॉट्सअप करतो याच नंबरवर सर फक्त सर तुम्ही एकदा हाय पाठवा आम्ही तुमचा मी पूर्ण डिटेल तुम्हाला देतो हो हो हो सर नक्की नक्की थँक्यू वेरी मच